माझ्याकडे एक बाग आहे जी बाग मी माझी मीच सांभाळते कधीकधी माझ्या मुलांनासुद्धा मी त्याच्यात इन्वॉल्व्ह करून घेते त्यांच्याकडून बाल्कनी धुवून घेते त्यांच्याकडून कधीकधी झाडांना पाणी घालून घेते नवी रोपे रोपं जर लावायची असतील तर त्यांची मी नक्कीच मदत घेते माती आणायची मातीत खत कसं घालायचं त्या खताला आणि त्या झाडाला कसं त्याला सांभाळून ठेवायचं जोपर्यंत त्याला फळं फुलं पानं येत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे ती मी त्यांना माहिती देते त्यांच्याशी एक हितगुज म्हणून एक सकाळी उठून त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारते त्यांच्याशी गप्पा मारल्या की ती झाडे खूप छान वाढतात असा माझा समज आहे माझ्या मुलांनासुद्धा मी तेच शा शिकवते त्यांनासुद्धा येता जाता त्यांच्याशी झाडांशी म्हणजे गप्पा मारायला शिकवते जसं जसं ते वाढत आहेत तशी तशी माझी मुलं पण वाढत चाललेत माझ्याकडे तुळशीची सोनचाफ्याची जास्वंदाची गुलाबाची आणि अशी बरीचशी रोपं आहेत जी मी खूप प्रामाणिकपणे मेंटेन करते माझ्या मुलांनासुद्धा ती झाडं खूप आवडतात त्यांचीसुद्धा ते व्यवस्थित काळजी घेऊ शकतात ते घेतात आणि मी सांभाळून घेते मला असं वाटतं की आपण जेव्हा जेवढं प्रेम लावून त्या झाडांना वाढवू शकू तेवढं अजून कोणीच प्रेम देऊ शकणार नाही त्यामुळे त्या झाडांची काळजीसुद्धा आपण आपल्या मुलांसाठी सारखीच घेतली पाहिजे त्यासाठी मला बाहेरून कुणाला बोलावण्याची गरज वाटत नाही माझी मुलं आणि मी आम्ही मिळूनच आमची बाग सांभाळतो त्यामुळे आमच्या बागांमध्ये नेहमीही फुलं आणि भरपूर झाडं आणि पानं आणि फळं येतात म्हणजे भाज्या त्या फुलांना बघून भरपूर छोटे छोटे पक्षी किडे किंवा म्हणा फुलपाखरूही त्याच्यावर येतात त्यांचे फोटो काढणंही मला खूप आवडते तशीच माझी मला बाग खूप प्रिय आहे